अकोला जिल्ह्यामधे रोजगार शिक्षण आणि सामाजिक स्थितीच्या दृष्टिकोनातून महिलांना भेडसावणाऱ्या ज्या मुख्य आव्हाने आहेत ते आव्हाने म्हणजे लिंगभेद आव्हान लिंगभेद आहे प्रत्येक ठिकाणी हा लिंगभेद केला जातो ही बा लेडीज आहे लेडीज काय काम करणार आहे त्याच्यामुळे त्यांना कामातपासून डावलण्यात येते किंवा ज्या लेडीज आहेत कारण अकोला जिल्हा हा खेड्यापाड्याचा जिल्हा असल्याच्यानं खेड्यातून येणाऱ्या वरे लेडीज जास्त डेरिंग करत नाहीत आणि इतर जे लोक आहेत त्यांना जे काही कॉपरेशन करायचे ते कॉपरेस करत नाहीत तसेच ज्या संधी आहेत संधी पण चांगल्या आहेत कारण शिक्षण आणि रोजगार शिक्षणासाठी अकोला जिल्ह्यात एकदम चांगलं शिक्षण आहे त्याच्यामधे जे कोर्सेस आहेत किंवा इतर जे आहेत कोणताही कोर्स करण्यासाठी इथे संधी उपलब्ध आहेत आणि त्याचसोबतच शिक्षण घेतल्यामुळं रोजगार देखील उपलब्ध केला जातो तरी पण लिंगभेद केल्यामुळे आणि सबळीकरणाची थोडीशी कमकुवतपणा असल्यामुळे इथे जसं पाहिजे तसा महिलांना वाव मिळत नाही